सर मॅडम श्री श्रीमती कुमारी कुमार अजय अतूल चेता प्रतीक मृनाल रवी रवींद्र तारा निलम श्रुती अक्षता समृती मृनाल गोरवी पनिका रुमा रफीन मंदार श्रुतिका लावन्या शिप्रा कृष्णा मंदाकिनी शैलजा जया सुष्मा प्राजक्ता दामिनी तुंगभद्रा जगबुडी तुषार सौरभ वैपवी गौरव श्वेता गोविंद श्वेता श्वेतांजली रांजली पूजा कविता चित्रा हर्षदा मोनाली काजल तेजस्विता तेजस्विनी फुलरानी मा मांजरी नसीर सदफ पो पोपटलाल पोपटलाल नंतर रविंद्र विवेक तू तुष तुष्ना प्रतिक्षा प्रगती प्रभाकर ऋतिक नरेंद्र विरेंद्र रविंद्र प्रगती चिरंजीवी चिरायू चित्रकला सोना सोनू चमो डमरू कालिय बगीरा उल उल्का सोमेश सोमेश्वर प्रथमेश परमेश्वर प्रथमा न नलिनी मंदाकिनी कुमोदिनी वल्लभ प्रत्युशा चित्रांगदा प्रियंका सवित मिनल मिनाक्षी दवीर चंद्रमुखी शैला सादना शैल शैलजा शिला मुन्नी आरसा कांचन कांचन प्र प्रज्ञा प्रनाली हेमवंती सोनाली मिताली महेश कृष्णा नंतर